कोण बोलत आहे आपण

हो बोलू शकता बोला बोला

हो त्याला ते विषय जर आहेतच ते होऊ शकतात आणि पर्सेंटेज किती ॲटलिस फस्ट क्लास तरी अपेक्षित आहे अरे व्हेरी नाईस आणि कुठून बोलत आहे आपण

बरं तुझ्या घरात कल्पना आहे का तू अशी महाराष्ट्रात येणार आहेस किंवा काही डिस्कस झालं आहे आई बाबा तयार आहेत ओके मग इथे पुण्यात राहायची वगैरे सोय होऊ शकेल तुमची

हो आहे आहे हॉस्टेल आहे पण मग तेच कोणी रिलेटिव आहेत की तू हॉस्टेलला राहणं प्रेफर करशील म्हणूनच विचारला आधी की तशी कारण ॲडमिशन सीट्स आमचे लिमिटेड असतात कारण आहे हे फील्ड जरा कसं जबाबदारीचं असतं ईवन तुम्हाला इंटरेस्ट असणं अपेक्षित आहे तरच ते डेलिकेटेड होऊ शकतं अदरवाईज तुम्ही घेता सुरुवातीला आणि नंतर एकतर आणि त्यात तुम्ही घर सोडून येणार आहात त्यामुळे म्हणूनच मी हे वेगळे काही प्रश्न विचारते की बाबा तुमची कितपत तयारी आहे किंवा कशा पद्धतीत आणि घरूनही परवानगी आहे का काही वेळेला आपण एककली निर्णय घेतो

हां थोडंसं आधी आम्ही ऑनलाईन प्रोसेस असते आणि त्या प्रोसेसमध्ये तुम्ही त्या क्रायटेरियामध्ये बसलात तर आम्ही तुम्हाला एका टेस्टसाठी बोलवतो आणि त्या टेस्टमध्ये तुम्ही पात्र ठरलात की तुमच्या पुढच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू होते म्हणजे प्रोसेसिंग फी किंवा जे काही ह असेल त्या पद्धतीत हो आमच्या साईटवर सगळे अवेलेबल आहेत ती मी तुम्हाला वाटलं शेअर करते ओके एक्झॅ ॲडमिशनची साईट वेगळी आहे थोडीशी लिंक ती मी शेअर करते तुम्हाला कारण लिमिटेड सीट असल्यामुळे त्या आम्ही फक्त जे कोणी इंटरेस्टेड आहेत त्या पद्धतीत आणि जस्ट एक छोटी ॲड दिलेली होती ती दरवर्षी प्रोसेसप्रमाणे पण मग ते त्या पद्धतीतच पुढे काम चालतं त्यामुळे चालेल मग हां हां तुमचा नंबर व्हॉट्सअपचा आहे मी व्हॉट्सअप करून ठेवेन थोडं मला आणखीन असं विचारायचं आहे की तुम्हाला का ह्या फील्डमध्ये यावं वाटलं

ठीक आहे तर मग मी लिंक शेअर करते मग आपण पुढे जाऊ शकू ओके अच्छा ओके